पाणी पाणी म्हणजेच जीवन पाणी आहे म्हणून पृथ्वीवर जलसृष्टी आहे आता आपल्यासाठी पण पाण्याची खूप गरज असते जसं सकाळपासून जर बघितलं तर वॉशरूम बाथरूम कपडे धुण्यासाठी जेवण करण्यासाठी घरातील साफसफाई लादी पुसणे किंवा का आपली कार मोटारसायकल हे धुण्यासाठी नंतर आपलं बगीचा झाड यांच्यासाठी शेतीसाठी नंतर पशूपक्षी यांच्यासाठी पाण्याची आवश्यकता असते